आपण पेंटिंग करण्यासाठी खूप प्रकारचा वापर करू शकतो जसे की ब्रश वॉटर कलर आणि क्रेयॉन्सचापण वापर करू शकतो आणि महत्व महत्वपूर्ण म्हणजे आपण पेन्सिलचापण उपयोग करू शकतो प पेन्सिलनं आपण पेंटिंगला बॉ बॉर्डर देऊ शकतो नाहीतर आपण त्याला स्केचपण करू शकतो त्यानी आणि वॉटर वॉटर कलरनं आपण त्याला खूप चा खूप चांगला कलरपण देऊ शकतो आणि ते त्याच्यासाठी आपल्याला ड्रॉइंग शीटची आवश्यकता असते आणि ड्रॉइंग ड्रॉइंग स ड्रॉइंगसाठी आपल्याला फ्लायवुडची पण आवश्यकता असते त्याच्यावर ठेवून आपण सुरळीतपणे चित्र काढूपण शकतो आणि रंगवूपण शकतो